एक वेळची गोष्ट आहे मी आणि माझी बहीण दोघीच जणी घरी होतो तर म्हणजे माझे आई पप्पा गावाला गेले होते तर आम्ही बोलत होतो म्हणजे काहीतरी डिश बनवून पाहूया आपण तर फक्त ते म्हणजे आम्हाला डिश बनवायला येत नव्हती तर आम्ही म्हणत होतो म्हणजे आम्हाला भीती वाटत होती की काही म्हणजे डिश खराब होईल का चांगली होईल नाही का म्हणजे आई घरी आल्यानंतर आपल्याला बोलेल का अशी भीती वाटत होती तर आम्ही दोघींनी फर्स्ट टाइम ती डिश बनवून पाहिली म्हणजे तर आम्ही कोणती डिश बनवली होती म्हणजे आम्ही ती ण केक बनवून पाहलतं होता तर म्हणजे घरीच आम्ही घरगुती केक बनवला होता आणि आम्हाला खूप भीती वाटत होती की म्हणजे खराब होईल का चांगला होईल नाही का असं तसं वगैरे म्हणजे आम्हाला भीती वाटत होती आणि मग आम्ही इंटरनेटद्वारे मो मग आम्ही केक बघितला घरगुती केक कसा बनवायचा तर आम्ही मग मोबाईलवर आम्ही केक बघितल्यानंतर जशी जशी म्हणजे ते त्यांनी नोम इंटरनेटवर सांगितलेली सामेग सामग्री आम्ही घेतली आणि ते आम्ही क केक करायला सुरवात केली आणि मस्त पैकी छान केक बनवला आणि आम्ही नंतर टेस्ट करून बघितला तर इतका सुंदर केक झाला होता की खूपच आणि इतका टेस्टी लागत होता तो केक खूपच म्हणजे आम्ही दोघीही खुश झालो होतो म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम डिश बनवली ना म्हणजे ती केक बनवला तर तोही खूप छान झाला आणि नंतर आम्ही तो केक फ्रीजमध्ये ठेवला नंतर मम्मी पप्पा आल्यानंतर दा त्यांना दिला थोडा थोडा खायला तर तेही खुश झाले होते की ते म्हणत होते इतका सुंदर केक कोणी बनवला तर आम्ही सांगितलं की मी मी आणि दीदीने बनवला तर ती विश्वासच करत नव्हती की तुम्ही इतका सुंदर बनवूच शकत नाही आणि नंतर आखरी मग आम्ही त्यांना विश्वास म्हणजे करायलाच लावले कारण की आम्हीच बनवला होता ना तो तर त्यांना आखरी विश्वास झाला म्हणत होते वॉव खूपच सुंदर केला आणि तेही खुश झाले होते आणि आम्ही दोघीही बहिणी खूप खुश झालो होतो